आमच्या तालुक्यामध्ये दहावीबारावीसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विद्यालयं आहेत पण उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये नाहीत ज्या कारणाने राज्य व देशांदेशांमध्ये फिरावे लागते ज्या कारणाने खूप लांबचा प्रवास होतो पण जर तेच महाविद्यालय पाचपाच दहादहा गावं सोडून जर असतील तर गरीब जे लोकं आहेत किंवा गरीब जे स्टुडंट प विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उत्तम होईल आणि जास्तीत जास्त जो वेळ वाचेल त्या वेळामध्ये अधिक शिक्षण घेऊन अभ्यासावर भर देऊन उत्तीर्ण होऊ शकतो